मला काय आणि कशाबद्दल लिहायला आवडतं मला माझ्या मनातल्या काही गोष्टी कागदावरती उतरवायला आवडतात या गोष्टी कदाचित काही वेळेला लघुकथा असतात काही वेळेला गाण्यांविषयी असतं काही वेळेला एखादा घडलेला प्रसंग एखादा अनुभवलेला प्रसंग जसं की मी रोज प्रवास करत असते आणि या प्रवासामध्ये अनेक घटना घडत असतात त्यावेळेला मी त्यावेळेला मी एस टीमधून प्रवास करत असते एस टी ही सगळ्यांची सार्वजनिक वाहतूक करण्याचा एक बस आहे तर त्यातून प्रवास करताना प्रचंड गर्दी किंवा त्याचं त्याच्यातून घडणाऱ्या काही गमती जमती या विषयी लिहायला मला आवडतं पण मला स्वतःला जास्त पटकन लिहावासा वाटणारा विषय म्हणजे जुनी गाणी ज्याला रुपेरी पडद्यावरच्या एक सुवर्णकाळ मानला जातो त्या ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातली जुनी गाणी मला त्याविषयी लिहायला खूप आवडतं कारण मला हजारो गाणी पाठ आहेत मी हजारो गाणी ऐकलेली आहेत हजारो गाण्यांचा संग्रह केलेला आहे आणि मग अशा एखाद्या गाण्यांविषयी लिहायला मला खूप आवडतं ते गाणं मला का आवडतं त्या गाण्याचा अर्थ काय ते गाणं त्या कवीने कशा पद्धतीने लिहिलेलं आहे प्रत्येक कवीची शैली वेगळी असते मग या गाण्यातल्या कवीची शैली काय सांगते आणि विशेषतः ही सगळी गाणी लता मंगेशकरांची असते कारण मला लता मंगेशकरांची गाणी ऐकायला खूप आवडतात त्याचबरोबर त्या काळातले संगीतकार त्या संगीतकाराची शैली मला गाण्यांविषयी फारसं कळत नाही म्हणजे ते गाणं कुठल्या रागातलं आहे त्याची चाल अशी का आहे या विषयी नाही मला सांगता येत पण तरी सुद्धा मला स्वतःला ते का आवडलं काही वेळेला असं असतं ना की गाणं आवडताना त्याच्यामागे एखादी घटना असते एखादी गोष्ट असते एखादी व्यक्ती असते आणि म्हणून ते गाणं आपलं लाडकं असतं आणि म्हणून मला अशा गाण्यांबद्दल लिहायला खूप आवडतं खरं तर खूप हजारो गाणी त्यांच्याविषयी मला लिहायला आवडेल पण तरी सुद्धा वाचकांना कंटाळा येऊ नये किंवा हा त्याच्यामध्ये काहीतरी रंजक आहे असं वाचकांना वाटावं अशी काही गाणी घेऊन मी त्याविषयी लिहिते त्या संगीतकारांविषयी लिहिते त्या कलाकारांविषयी लिहिते कधीकधी मी माझ्या मित्र मैत्रिणींच्या वाढदिवसाला त्यांचे स्वभाव वैशिष्ट सांगणाऱ्या काही ओळी लिहिते म्हणजे पूर्वी शुभेच्छा पत्रांमधून ग्रीटिंग कार्ड्समधून श छान छान मजकूर असायचे पण ते आयते असायचे यावेळेला मी आता त्यांच्या वाढदिवसाला सोशल मीडियावरती काहीतरी माझ्या मनातल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते शब्दांच्या माध्यमातून लेखनाच्या माध्यमातून तर तसंही मला लिहायला आवडतंच त्याचबरोबर लोक आता खूप मोठ्ठं वाचायला कंटाळतात असं माझ्या लक्षात आलं आहे आणि म्हणून मला लघुकथा लिहायला सुद्धा खूप आवडतात